लहानपणापासून मला नृत्याची आवड आहे नृत्य करून असे मला वाटते की माझा जो काही आयुष्यात काहीही चाललं वाईट गोष्टी चालल्या असतील पण नृत्य करून माझं लक्ष असं त्याच्यामधे वेधलं जातं की मला चांगलं वाटतं नृत्य करून म्हणजे काहीही मी माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतील काहीही स्ट्रेस असेल तो त्या तो नृत्या नृत्यामुळे मी तो एक बाजूला ते सगळं स्ट्रेस प्रॉब्लेम्स इश्यू सगळं बाजूला ठेवून मी नृत्यावरती फोकस करते आणि म त्याने जेणेकरून मला चांगलं वाटतं म्हणजे सगळं लक्ष तिथे वेधलं जातं आणि नृ नृत्य परत मला असं वाटतं की एक ती अशा प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे जेणेकरून तुम्हाला व्यायामाची वगैरे गर गरज नाही लागणार जे तुमच्या शरीराचं कुठल्याही प्रकारचं नृत्य म्हणजे आप अप आपल्या देशाचं नृत्य असू दे किंवा बाहेरची कुठलीतरी फॉर्म असू दे श्टाईल बेली डान्स असू दे काही क बॅले असू दे किंवा आपल्या इंडियन कथक असे भरतनाट्यम् असतील इनफॅक्ट आपली मराठी असली लावणी सुद्धा त्याच्या एवढ्या त्याच्या त्यामधे ॲक्टिव्हिटीज होतात ना बॉडी ची मूवमेंट होते परत एक जर तुम्ही चार चौघांसमोर तो परफॉम करता तुमचा स्टेज स्टेज फियर निघून जातो तर त्यामुळे नृत्य या सगळ्या गोष्टींमुळे नृत्य मला एक खूप जवळची गोष्ट आहे जेणेकरून म मला तो कॉन्फिडन्स वाढवतो माझी एक बॉडी प पफेक्ट फेक्ट ठेवण्यासाठी ते मला खूप मदत करतो आणि माझं असं नृत्य असं मला एकाच फॉर्ममधे करणं असं काही गरजेचं नाही आहे मला खूप प्रका खूप फॉर्म्समधे शिकणं खूप आवडतं फॉर एक्झाम्पल मी लावणे करते मी भांगडा करते आणि प्लस बेली डान्स पण करण्याचा कुठंतरी प्रयत्न करते डान्स पफॉमन्स स जे काही फॉर्मस इनवे इन्व्हेंट झाले आहेत आपल्या देशातसुद्धा आणि देशाबाहेरसुद्धा तर त्या सगळ्या मला आवडतात आणि कुठेतरी सगळ्यामधे रस आहे माझा हा हा नृत्य म्हणजे माझा एक आयुष्याचा भागच झालेला आहे आणि तो कायम राहणार